हॅलो सुरभी रेस्टोरंट ॲक्च्युली मला बावीस तारखेला थाली मिस मिक्स थाली व्हेज थालीचा ऑर्डर द्यायचं होतं वीस लोकांसाठी त्याच्यामध्ये मेन्यू मध्ये काय काय असेल मीन्स डिपेंड आहे तुमच्या थालीवरती डिपेंड आहे की कसं मेन्यूमध्ये वगैरे काय काय आहे ओके ठीक आहे चालेल त्याच्यामध्ये ॲज पर रेट म्हणजे चपाती भाकरी वगैरे असं म मिक्स करून वगैरे आहे की तुम्ही ॲज पर रेटमध्ये भाजी वगैरे त्याच्यामध्ये ॲड ॲडिशनलमध्ये होऊन जाईल ओके आणि त्याचे सर्विस चार्जेस वगैरे कसे काय असतील कॅटरेसमध्ये पाहिजे ओके हा ओके थालीमध्ये मला राईस चपाती भाजी पुरी अणि स्वीटमध्ये एक चालेल हा हा वीस जणांची पाहिजे अलिबागमध्येच श्री बागमध्ये हा ठीक आहे चालेल श्री बागमध्ये मंदिराच्याजवळ आहेत ते आहे तुम्हाला मी कॉल करते त्याच्यामध्ये एक तुम्हाला मी थोड्या वेळानी इन्फॉर्म करून सांगते किती काय आहे ते प्रकाराच आणि मग त्या त्या हिशॊबाने ॲज पर थाली रेट तुम्ही मला फक्त सांगून ठेवा मी तुम्हाला नंतर कळवते ओके थँक्यू